राज्यात विविध सांस्कृतिक उत्सव सण आनंदाने साजरे केले जातात त्यामध्ये गुढीपाडवा अक्षयतृतिया भाऊबीज होळी त्याचबरोबर श्रद्धासंदर्भात रामनवमी हनुमान जयंती की जे धार्मिकशी धार्मिकतेशी किंवा देवसंबंधशी जोडलेले आहेत असे सण असे उत्सव महाराष्ट्रामध्ये अतिशय गुण्यागोविंंदाने साजरे केले जातात खऱ्या अर्थाने संस्कृती म्हणजे वे ऑफ लाईफ वे ऑफ थिंकिंग अँड वे ऑफ वर्शिप या तिन्हींचा समन्वय म्हणजे संस्कृती आणि महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कॉम्युनल राईट्स न होता म्हणजे जातीय दंगली न घडता सांस्कृतिक उत्सव अतिशय आनंदाने साजरे केले जातात हे महाराष्ट्र राज्याचं वैशिष्ट आहे